हे बँकिंग क्षेत्रामधे माझा पूर्ण पाठिंबा आहे कारण माझी मुलगी बँकिंग खात्यामधे जर असेल तर बँकिंगचा वेळ दहा ते पाच वाजेपर्यंत असतो आणि तो सेफ वेळ असतो त्याच्यामुळे इतर याच्यात जे आहे त्याचा वेळ खूप जास्त आहे कंपन्यांमध्ये वगेरे सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत असतो ते तर कं ते काही सेफ नाही आहे आणि यामधे वेळपण कमी लागतो पैसा कमी लागतो लवकर याच्यात करियर घडते त्याच्यामुळे हा हा हे जे बँकिंगचे जे क्षेत्र आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे या क्षेत्रामधे मु झी एक एक म्हणजे की का कामपण एक मर्यादित असते आणि त्याची वेळपण ठरलेली असते त्याच्यामुळे हे बँकिंग क्षेत्र हे खूप छान पद्धतीचं आहे